हॅलो ओला उबेरमध्ये कॉल लागला आहे का माझे नाव नीलम भोसले आहे मी घनसोलीमध्ये राहते सर ओके सर मला घनसोलीमधून दादरला जायचं होतं एका गार्डनमध्ये सर तर मला गाडी हवी होती सर तर आत्ता अव्हेलेबल आहे का सर ओके तर आम्ही पाचजण होतो सर ओके तर मला कोणती गाडी मिळेल आत्ता कोणती अव्हेलेबल आहे सर ओके जीप सर त्याच्यापेक्षा मोठी आहे का सर जरा आमचं फॅमिलीमध्ये जर कोणी एक अजून वाढलं पर्सन तर फ्रेंड सर्कलमध्ये ओके सर ओके आणि तुमच्या गाडीमध्ये कोणत्या कोणत्या फॅसिलिटी आहेत म्हणजे एसी आहे ना चालू एसी ओके आणि पाणी वगैरे ओ पाणी देऊ शकता तुम्ही बॉटल ओके सर आणि किती खर्च येईल सर जीप असेल तर ओके सर आणि त्याच्यापेक्षा मोठी गाडी घेतली तर सर किती खर्च असेल ओके सर ओके सर आणि कोणत्या रूटनं जायचं आहे ते पण मग तुम्हीच ठरवाल ना सर आम्हाला कोणतीही चालेल कोणत्याही रुटने गेला तर ओके सर ओके आणि किती वेळ थांबू शकता सर तिथे तुम्ही ओके ओके सर नो प्रॉब्लेम ओके सर आत्ता तुम्ही घनसोलीमध्येच आहात का सर ओके सर तर आम्ही तोपर्यंत पॅकिंग करतो सर आम्ही तुमचं झालं की मग कॉल करू शकता सर ओके सर ओके माझा मोबाईल नंबर आहे सर नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी एकोणपन्नास अठ्याहत्तर सर परत एकदा सांगते नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी एकोणपन्नास अठ्याहत्तर सर ओके सेक्टर सातमध्ये सर या आत्ता सेक्टर आठमध्ये का ओके स चालेल तुम्ही दहा मिनटात येऊ शकता सर तर आम्ही इथे खाली येऊन बॅगा घेऊन थांबतो सर ओके ओके सर ओके थँक्यू सर